व्हिडिओ गेम्स हा शब्द ऐकूनच आपल्याला असे वाटते की काहीतरी नवे असेल आणि हे व्हिडिओ गेम्स फार प्रकारचे असतात आणि मला व्हिडिओ गेम्स खेळणे फार आवडते आणि मी रोज खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ गेम्स रोज आपल्या घरी खेळत असतो आणि मला व्हिडिओ गेम्स खेळणे फार आवडते मला रेसिंग कार रेसिंग बाईक रेसिंग अशा प्रकारचे व्हिडिओ गेम्स खेळणे जास्त आवडते आणि हे व्हिडिओ गेम्स मी जास्त प्रमाणामध्ये खेळतो कारण ह्या व्हिडियो गेम कार रेसिंग आणि बाईक रेसिंग असा गेम अशा व्हिडिओ गेममध्ये आम्हाला आपली कार किंवा बाईक चालवावं लागते आणि ती दुसऱ्या कार सोबत वाचवून वाचवावं पण लागतो आणि जर आम्ही ते नाही वाचवत तर ते आपल्या कारचा ॲक्सिडेंट होऊन जातो आणि ह्या गेममुळे आपली सतर्कता आणि एकाग्रता वाढते आणि यामध्ये आपल्याला फार शिकायला पण मिळते म्हणून मला का अशा प्रकारचे व्हिडिओ गेम्स खेळणे फार आवडतात आणि मी असे व्हिडिओ गेम्स रोज खेळतो